हॅलो हॅलो हां बोल ना प्रतीक हो थँक्यू वेलकम

हो हो हो

हो आहे ना ये ना तू कुठं हो चालेल ना ओके हो आज आहे हो आज हो उद्या किंवा मग आज आज जाऊ शकतो आपण

हो संध्याकाळी जाऊ ना हो हो येतील ना फ्रेंड्स वगैरे आहे त्यांना पण मी बोलू हो

हो हो हो हो चालेल ना

हो हो चालेल ना हो हो व्हेजच वेज हो हं वेजच आपण आहे ना सॉयबीन म्हणजे सॉयबीनची एक प्लेट हे करू ऑर्डर तिथे गेल्यावर हो का बरं आपण पनीर हे करू पनीर टिक्का हो पनीर टिक्का खाऊ परत आहे ना काजूकतली भाजी घेऊ आणि अजून जी म्हणजे तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही ऑर्डर करू शकाल नाही का हो हो आहे ना हो बड्डे म्हटल्यावरती द्यावीच लागेल पार्टी हो खूप दिवसांनी भेटतो आहे नाही हो हं आपण आहे ना हो आठ वाजता हां ठीक आहे आठ नाही नाही आठ वाजता काही काम नाही फ्री आहे मी हो हो ओक्के हो हो विचार सांगेल ना हो येईल घेऊन फॅमिलीला पण येईल काय काय हो चांगले ब्रँड आहे नाही का नाव आहे फॅसिलिटीज वगैरे हो फॅसिलिटी पण चांगले आहे वगैरे त्यांची सर्विस पण खूप गोड आहे गोड आहे वगैरे असं

काय काय हो असतं ना हो नाही या घेऊन तुला तर खूप आवडता हो गुलाबजाम घेऊ नाही तिथे शक्यतो नसणार आहे केकचं हे हो हो हो तू घेऊन ये हो चॉकलेट फ्लेवर हां हो हो चालेल हो तू कॉल कर तुझे तुझ्याकडे जे फ्रेंडचे कॉन्टॅक्ट असतील ना त्यांला तू कॉल कर आणि माझ्याकडे पण असले ना त्यांना पण मी कॉल करते

ठीक आहे हो हो चालेल बाय बाय